हॅलो जयश्री आमच्याकडे कार्यक्रम ठरवलेला आहे तर त्यासाठी त्यामध्ये पुरणपोळीचा आयटम ठेवायचा विचार आहे आमचा तर त्यासाठी डाळ वगैरे चणा डाळ वगैरे किती लागेल दहा किलो सामान साठ लोकांचा आहे हा स्वयंपाक आहे दहा किलो लागेल नाही

हो का पाच जायफळ लागतील

इतके आयटम लागतात नाही बरं याची रेसिपी कशी काय होईल ते आम्हाला थोडी सांगाल काय ठीक आहे सांगा जरा

इतकी सोपी पद्धत

त्याच्यामध्ये साठ एक लोकं जेवण साठ एक लोकांचं जेवण होईल का मग त्याच्यामध्ये हा मला साठ लोकांचं जेवण झालं पाहिजे इतक्या म्हणजे इतक्या पद्धतीचं पाहिजे

कधी कमी जास्त पडलं नाही पाहिजे मग उरला तर चालेल भी पण ते मोफत गेला नाही पाहिजे

त्याच्यामध्ये आणि तुम्ही पण येऊन जा गं सोबत